शहरात स्थलांतर करूनसुद्धा अजूनही मला गावात राहायलाच आवडतं कारण गावचा सगळा निसर्ग जो आहे तिथली शुद्ध ताजी हवा ती आरोग्याला नक्कीच चांगली असते शहरामधलं जे हवेचं प्रदूषण आहे किंवा ध्वनी प्रदूषण आहे हे शरीराला त्रासदायकच असतं आणि मनाला कुठेतरी शांती मिळते गावच्या ठिकाणी खेडेगावामध्ये त्यामुळं गावचं जे राहणं आहे हे मला नक्की आवडतं त्याचबरोबर गावाला जे मिळणारे जे पदार्थ असतील तिथल्या शेतातील भाज्यांची जी चव असते तिथलं जे पाणी आहे या सगळ्या गोष्टी या चांगल्या असतात आणि गावाकडे जे कष्टमय लोकांचं जीवन असतं त्याच्यामुळे शरीराला एक प्रकारचा व्यायामही मिळतो त्यामुळं जरी शहरात स्थलांतर केलं तरीसुद्धा गावाकडे जाऊन राहायला आवडतं आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्या नातेवाईकांबरोबरसुद्धा आपल्या त्यानिमित्तानं संपर्क अधिकाधिक ठेवता येतो म्हणून अजूनही मला गावात राहणे आवडते